पहिल्यांदा मी पूर्ण पुरण मला पुरणाची पोळी बनवायला खूप आवडते पण मला बनवता येत नाही मग मी यूटूपवर बघितलं कसे बनाचं काय बनवतं बनवायचं होतं पण ते पीन माझ्याच्यानं कच्च्याच राहतात चांगलं व्यवस्थित येत नाहीत यूटूकवर वीन काही येवढं सांगितले व्यवस्थित मला येत नाही माऊ मला वडापाव बनवणे खूप आवडते वडापाव करायची मला ते माझ्याच्यानं ते चटणी व्यवस्थित तिसत नाही आलूची कच्चीच राहते वडापावबी पूर्णपणे व्यवस्थित येत नाही तर कच्चेच राहते तर